अमरावती जिल्ह्यातील वाहतुकीचे मुख्य पर्याय आहे जसे ऑटोरिक्शा सार्वजनिक म्हणजे वाहतूक कारण म्हणजे जास्तीत जास्त प्रवास तर आपण ऑटोनी करतो किंवा ट्रॅ ट्रॅवल्सनी करतो म्हणजे जास्तीत जास्त आपण मोटरसायकल किंवा अशा मारुती कार अशा अशाप्रकारच्या वाहनांनी करतो तर म्हणजे त्याचे म्हणजे सामान्य माणसाला ही पर्याय कितीपट पड प परवडते आणि म्हणजे कसं आता जर आपण हे केली विमानतळे तर इथं चालतच नाही तर म्हणजे पण रेल्वेनी जर म्हटलं तर रेल्वे रेल्वेमध्ये कोणत्या लोकांना परवडते कोणाला परवड नाही तर जास्त तर मग म्हणजे साधारण जे वाह सार्वजनिक जे वाहतूक असतात तर त्यामध्ये सर्व लोकांना मं वाहतूक म्हणजे परवडते कारण की त्यामध्ये जे कमी खर्च लागतो किंवा कमी वेळेत जाऊ शकतो आपण रेल्वेने खूप वेळ लागू शकते तर अशाप्रकारे आपण त्यामध्ये परवडणारे संबंधित वाहने ग् निवडू शकतो त्या वाहनांनी आपण प्रवास करू शकतो